मी काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीसाठी एक बालचित्र असलेले पुस्तक खरेदी केले होते त्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्यामधील चित्रं आणि मुलांमधील एकमेकांचा सम् स् एकूण संपर्क खूप छान पद्धतीनं माणल्यात आलेला आहे सदरच्या पुस्तकाची डिलिव्हरी ही एकदम योग्य वेळी मिळाली आणि लेखकाने त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं विवरण त्यामध्ये लिहिलेलं आहे मुलांला हे पुस्तक खूपच चांगल्या पद्धतीने आवडले त्यामधील असलेली एकूण रचना आणि एकूण चित्रकला ही खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे त्या संदर्भात एकदम छानपणे आणि उत्कृष्टरीत्या त्याविषयी मांडणी केलेली आहे